मला फ्रीस्टाईलमध्ये नाचणं खूप आवडते कारण आपण केव्हाही कुठेही नाचतो तर फ्रीस्टाईलमध्येच नाचतो गणपती विसर्जन दुर्गादेवी विसर्जन किंवा एखाद्याचा नरदेव निघाला असेल त्यात आपल्याला नाचायचं असेल तर आपण फ्रीस्टाईल पद्धतीनं वेगवेगळ्या मूव्हमेंट करू करू नाचू शकतो आणि त्या वेळेस आपल्याला कोणी असं म्हणू शकत नाही की तू असा का बरं नाचला आणि नागीण डान्स करण्यात मला खूप इंटरेस आहे नागीण डान्स ते नागीण गाणं आपण नरदेव राशी म्हणजे नवरदेव निघतो त्या वेळेस नागीण डान्स आणि ताशी ढोल ताशे यात नाचण्यात मला खूप इंटरेस आहे फ्रीस्टाईलमध्ये आपण कसं पण नाचू शकतो वेगवेगळ्या मूव्हमेंट करू शकतो आणि कोणाही सोबत नाचू शकतो त्याच्यामुळं मला फ्रीस्टाईलमध्ये नाचणं खूप आवडते